हॅलो

काय नाही आता तू गेलीस माझ्यापासून लांब नोकरीच्या ठिकाणी आम्हाला इथं करमत नाही हा इथली सग हा इथली सगळी जबाबदारी आमच्यावर हा बाबाचा दवाखाना पोरांच्या शिक्षणाचे जबाबदारी किराणा आणायचा औषधपाणी ह सगळं सग

मग औ औषधपाणी करून घ्यावं दवाखान्यात जावं आणि थोडी खिचडी गरम गरम छान गरम गरम खिचडी करून खावी हं ना हो ना हो ना आठवण तर आम्हालापण सारखी येत आहे सगळे काम आमच्यावर पडल्यामुळे आम्हालापण खूप त्रास व्हायला लागला आहे तुझी हं नाही बी पी आहे सध्या नॉर्मल आहे पण शुगर वाढलेली आहे जेवण जात नाही हो जाऊन आले हा पोरं माझी बरी आहे आता सध्या तरी माझ्या मागं बाकीचे पोरांचे ॲडमिशन वह्या पुस्तकं सगळं घ्यायचं करायचं आता तुम्ही गेल्यामुळं सगळं आमच्यावर पडलं ना मग काय तर मग छ हो छान आहे तर छान आहे सारखे आठवण काढतात कधी येणार मम्मी म्हणतात पाऊस चालू आहे का हो हो पाचवीत गेला आहे पाऊस चालू आहे का हो हा इकडं सारखा पाऊस होता इकडं महिना झाला पाऊस आहे वातावरण फारची झाले सगळी सर्दी खोकले चालू झाले सगळ्यांना हो हो हो हो हो तुम्हीपण ताजे घ्या तो कधी येणार आहे माघारी हा हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक हा ठीक आहे हा ठीक आहे